चित्र काढणं हे लोकांसाठी उपचारात्मक किंवा फायदेशीर नक्कीच असू शकतं कारण का प्रत्येक व्यक्तीचा एक दृष्टिकोन असतो त्याच्या मनात एक चाललेली त्याची एक स्थि स्थिती असते त्यानुसार आपण चित्र काढत असतो प्रत्येक चित्रकार हा जेव्हा चित्र काढतो तेव्हा त्याच्या भावना त्या चित्रांमध्ये उतरत असतात त्यामुळे ते चित्र समोरचा जेव्हा व्यक्ती बघतो तेव्हा तो त्या तेव्हा त्याला त्या भावना कळल्या की तो त्याला चित्रकाराला काय सांगायचं आहे त्यावेळी तो त्या भावनांशी जुळतो किंवा रिलेट करतो स्वतःला आणि मग मग ते चित्र त्याला कळतं अशाप्रकारे काहीवेळेला चित्र जेव्हा काढतो आम्ही तेव्हा त्या भावना आम्हाला तिथे व्यवस्थित उतरवायला लागतात किंवा स्वतःहून त्या येतात सुद्धा त्यामुळे हे एक उपचारात्मक असतं एखाद्या व्यक्तीसाठी ते चित्र खरंच फायदेशीर ठरू शकतं तो जो व्यक्ती ते चित्र बघितल्यानंतर जर स्वतःला शांत किंवा स्वतःला रिलॅक्स फील करत असेल तर तर ते चित्र खरंच फायदेशीर ठरू शकतं एक व्यक्ती म्हणून मी जर गुण शिकलो असेन तर मला माझ्या जीवनात किंवा माझ्या पुढे पुढील वाटचालीसाठी जर एक स्थिरता हवी असेल किंवा कॉन्संट्रेशन पाहिजे असेल तर चित्र काढणं आणि त्याची सतत प्रयत्न म्हणजे त्याचे सतत सराव करणं हे गरजेचं आहे त्यामुळे माझ्या माझ्या वागण्याबोलण्यात असेल किंवा मा माझ्या इतर गोष्टी ज्या असतील त्या व्यवस्थितपणे सुरू राहतील आणि मी एक व्यक्ती म्हणून एक घडत घडत जाईन जर माझी चित्रंच मी जर व्यवस्थितपणे काढू शकलो नाही आणि त्यामुळे माझी चिडचिडपणा होत असेल तर ते तर ती चित्रंसुद्धा तशीच वाईट होत जातील कोणतंही चित्र वाईट नसतं पण त्या भावना वाईट तिथे निपजतील आणि त्यामुळे मग ते माझी गुणसुद्धा निघून जातील त्यामुळे मला प्रत्येक चित्रा सोबत काय राहिलं आहे काय मी द्यायला हवं हे बघितल्यामुळे म्हए ती शिस्त मला जोपासली पाहिजे आणि ते कौशल्य ती कल्पनाशक्ती मला त्यामध्ये उतरवली पाहिजे तरच ते चित्र खूप सुंदर आणि समोरच्या व्यक्तीला बघतानासुध्दा त्याच्यात आनंद घेता येईल